स्वयंपाक करताना खूप जास्त सतर्क राहावं लागतो आणि जे आहे हमेशा आपल्याला जे ऑन करण्याच्या वेळेस गॅस चालू करण्याच्या वेळेस आपल्याला सिलेंडर आणि जे स्वीच आहे ते पाहावं लागतं की ते चालू आहे का नाहीत ते जर बंद असलं त्या तेव्हाच आपण एक स्टेप सामोर वाढावी काहून की ते खूप जास्त डेंजरस होऊ शकतो ब्लास्ट होऊ शकतो घरी आण् जीवनाची भीती असतो त्याच्यामध्ये याचासाठी हे जे आहे काॅशन घ्यावे लागते प्रिकॉशन घ्यावे लागते ह्या आणि जर आपण स्वयंपाक करत आहोत तर आपल्याला तेलमध्ये एकदमानं जर पाणी टाकत आहो आपण तर खूप थोडं थोडं टाकावं लागते काहून की त्याच्यानं भपका होण्याची भीती असतो आणि तेल गरम असल्यामुळे आपल्याला काही बी जर आपण टाकत आहो तेळामधे तर आपल्याला खूप सतर्कतेने टाकावं लागते काहून की जर आपण जोरानं टाकलं तर ते तेल आमच्यावर उडू शकतं त्याच्यानं आपलं स्किन बर्न होऊ शकतो यासाठी थोडं आरामानं हा खबरदारी घ्यावी आणि मी हे हमेशा करतोय